मराठी लोकं त्यांची भाषा जर दुसऱ्यांना समजत नसेल तर काही हातवारे वगैरे किंवा कशातरी तुटकी मुटकी हिंदी किंवा मराठीमध्ये करतात